आपल्या भारतातील जी राज्य आहेत त्यांच्या ज्या संस्कृती आहेत त्या सगळ्याच राज्यातील ज्या संस्कृती आहेत त्या अगदी आपल्याला म्हणजे जे आपले पूर्वज होते त्यांनी जे का आपल्याला व्यवस्थित ज्ञान दिलेलं आहे किंवा पुढचं भविष्यासाठी जे आवश्यक अशी संस्कृती आहे ती प्रत्येक राज्यातील आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातीलसुद्धा जी संस्कृती आहे ती ती पण व्यवस्थित आहे चांगली आहे आपल्याला त्यातून नवीन शिकायला भेटतं